खूप प्रकारच्या म्हणी आमच्याकडे वापरल्या जातात त्यात त्यात म्हणजे अति शहाणा त्याचा बैल रिकामा काही लोक खूप शहाणे असतात पण ज्यावेळेस त्यांचा शहाणेपणा कामात पडायला पाहिजे त्यावेळेस पडत नाही त्याला म्हणतात अति शहाणा त्याचा बैल रिकामा दुसरी म्हण आहे काखेत कळसा गावाला वळसा म्हणजे आपण एखादी वस्तू आपल्या जवळच असते आणि ती इ इतरत्र सर्वत्र शोधत राहतो जसं मी माझी मोबाईलची मी माझ्या गाडीची च्याबी खिश्यातच असते आणि सर्वत्रिस सर्वत्र शोधत राहतो तसे आयत्या पिठावर रेघोटे म्हणजे मेहनत कोणी करते आणि त्या मेहनत केलेल्या फळावर कोणी आय् दुसरा आयतंच तो फळ खाऊन जातो त्याला म्हणतात आयत्या पिठावर रेघोट्या अडला हरी गाढवाचे पाय धरी आपण एखाद्या व्यक्तीसोबत आपण कधीच बोलत नाही पण आपलं एखाद्या वेळेस काम अडते आणि ते त्याच माणसासोबत पडते त्याला म्हणतात अडला हरी तर गाढवाचे पाय धरी तसेच झाकली मूठ सव्वा लाखाची एखादी गोष्ट आपल्याला कुणालाच सांगायची नसते कुणालाच नाही त्या गोष्टीला आपण असं म्हणतो ही गोष्ट अशी आहे की झाकली मूठ सव्वा लाखाची